होय आमच्या भागातील शाळांमध्ये इतिहास शिकवला जातो काही इतिहास असे असतात की ते कथन केलेल्यापेक्षा वेगळेच काही असतात उदाहरणार्थ असे आपल्याला सांगता येते की भारत हा शेतीप्रधान आणि मातृसत्ताक देश होता भारतामध्ये जे आधुनिक आदिवासी राहतात त्यांच्यामध्ये आजही आपल्याला मातृसत्ताक कुटुंब पद्धती दिसून येते शेतीचा शोध हा महिलेनेच लावला आणि पूर्वी महिला ही कुटुंब प्रमुख मानली जायची त्यानंतर महिलेवर वेगवेगळे अन्याय अत्याचार करत आले या ठिकाणी जे आर्य लोकं आलेत त्यांनी महिलांवर वेगवेगळे अन्याय अत्याचार करण्याला सुरुवात केली परंतु महिला ही अन्याय अत्याचारच नाही तर त्यांच्यावर अन्याय अत्याचारच झाले एवढेच महाविद्यालय शाळांमध्ये न शिकवता महिला ह्या कोण होत्या त्यांनी कोण कोणते कार्य केले कोणकोणत्या चळवळी केल्या कोणकोणत्या विषयी त्यांनी समाजामध्ये ज्ञान पसरवले हे सर्व आपल्याला सांगणे आवश्यक वाटते जसे की वैदिक काळामध्ये मैत्रेयी गार्गी नावाच्या अशा मोठमोठ्या ज्या मोठमोठ्या ज्ञान पंडितांना हरवायच्या त्यांच्या विषयी इतिहास हा आजच्या पाठ्य पुस्तकामध्ये शिकवला गेला पाहिजे असे मला वाटते